मी स्वतः रोज आवर्जून बातम्या पाहते इव्हन माझ्या घरचे सर्व संध्याकाळी कामावरून येते आले माझी मावशी आईवडील हे ते सर्व रोज आमच्याकडे टी व्हीवरती बातम्या लावल्या जातात आणि आम्ही आवर्जून सर्वजण निदान अर्धा एक तास तरी आमच्याकडे बातम्या पाहिल्या जातात आणि याशिवाय बातम्यांशिवाय आमच्याकडे रोज लोकसत्ता न्यूजपेपर येतो त्याच्यामुळे पेपरही वाचला जातो आनि पेपर वाचल्यामुळे असं आहे की पेपर आपली भाषा सुधारते आपल्याला मराठी भाषा आपली प्रमाण भाषा चांगली होऊ शकते भाषा त्याच्या आपल्याला नवीन नवीन शब्द कळतात आनि नवीन नवीन गोष्टी पेपरमधून कळतात किंवा लोकसत्तामध्ये एक शनिवारची पुरवणी येते त्याच्यामध्ये छान छान कथा असतात आपल्या शब्दां शब्दसाठा वाढतो न्यूजपेपर वाचल्याने त्याच्यामुळे असे बरेचसे फाय वाचन चांगलं होतं बरेचसे फायदे आहेत आपले याचे न्यूजपेपर वाचण्याचे आणि त्यानंतर की रोज मी अर्धा तास तरी टी व्हीवरती न्यूज पाहते त्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चालले नवीन घडामोडी ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना येत असते आणि किंवा कधी काही सरकारच्या निर्णय वगैरे किंवा शिक्षणामधे काही काही म्हणजे अशा संबंधीचे ज्या न्यूज आहेत त्या आपल्याला कळत असतात न्यूजमधून त्यामुळे बातम्या आपण पाहिल्या पाहिजे असं मला वाटतं आणि तरुण पिढ्यांना मी नेहमीच प्रोत्साहन करते किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे मी नेहमी सर्वांना सांगत असते की तुम्ही बातम्या पाहा बातम्या पाहि पाहिल्यामुळे नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळतात शिकायला मिळतात किंवा आपली भाषा चांगली होते पेपर वाचा पेपर वाचल्याने आपली भाषा चांगली होते किंवा नवीन शब्द कळतात अशा पद्धतीचं मी प्रोत्साहन करत असते आणि त तसं पाहता तर आजकालची तरुण पिढी मनोरंजना मनोरंजन किंवा मोबाईलमधे इतकं म्हणजे ते सोशल मीडियावरती इतकं हे रुळले आहेत की त्यांना टी व्हीवरती बातम्या पाहण्यासाठी वेळच नाही आहे किंवा पेपर वाचाय पेपरही फार कमी लोकं वाचतात मोबाईलवरती कधी कोणी कोणाला इंटरेस्ट असते मोबाईलवरती जरा असं कोणी वाचलं तरच पण मोबाईलवरती पण आजकाल पाहता येतात तर ते एक सोपं झालं आहे तर बातम्या आपण मोबाईलवरतीही पाहू शकतो आनि या पुढेही मी तरुण पिढीला किंवा माझ्या मैत्रिणींना वगैरे जो कोणी असतात त्यांना मी प्रोत्साहन करेलच आणि बातम्या पाहण्याचे एक बरेचसे फायदे आहेत की नवीन नवीन गोष्टी कळतात वगैरे आपल्याला शब्दसाठा आपला चांगला होतो पेप न्यूजपेपर वाचला तर आणि आजूबाजूला काय चाललं आहे हे तर आपल्याला कळतंच हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे फार बातम्या पाहिल्या पाहिजे आणि या संबंधी मी दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देन्या देईन